मला प्रामुख्याने स सब टी व्हीवरील तारक मयता का उल्टा चस्मा ही हा कार्यक्रम अतिशय फार आ आवडतो त्यामध्ये नेहमीच सामाजिक आणि सामाजिक विषयावर प्रबोधन केले जाते विशेष करून लहान बालकांनी कसे वागावे काय करावे याबाबतीत अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन त्या कार्यक्रमात केले जाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प प्रकारचे लोकांनी समाजात कशा प्रकारे वाव वाव वावरावे समाजाप्रती आपल्याला काही दे जे देणं लागतं ते कोणत्या प्रकारे आपण केलं पाहिजे राष्ट्रीय हित झालं सामाजिक हिट झालं या सर्व बाबतीत या कार्यक्रमातून असे अतिशय उत्कृष्टपणे प्रबोधन केले जाते त्यामुळे मला हा कार्यक्रम अतिशय आवडतो आणि मी हा कार्यक्रम आवर्जून दररोज बघतो